प्राण्यांमध्ये पाळीव प्राण्यांमध्ये खूप वेगवेगळ्या जाती असतात आता कुत्र्यांमध्ये कमीतकमी सोळा ते सतरा जाती आहेत गा गावरान कुत्रे गावठी कुत्रे आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये जर्मन शेपर्ट आहे रॉटविलर आहे लॅब्राडोर आहे असे खूप सारे बरेचसे इत्यादी इत्यादींचा समावेश होतो वेगवेगळ्या कुत्र्यांमध्ये तर आपण हा विषय घेतोय की कुत्र कुत्र्याची जात ही खूप इमानदार आपण त्यांना मानतो आणि त्यांची लक्षणं म्हणजे आता आमच्या घरी जर्म जर्मन शेपर्ट आहे त्यांचं निरोगी निरोगी जनावरं असतात तर तो खूप निरोगी आहे त्यांचं म्हणजे त्याला खाणंपिणं त्याचं खूप चांगलं असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचे हानी झालेली नाही आहे की त्याचे आता खूप कुत्र्यांचे केस केसाचे फॉल होतो म्हणजे केस गळतात आमच्या कुत्र्याचा एकही केस घरात गळत नाही कारण त्याचं जे शरीर आहे त्याचं आयुष्य जे ते आम्ही निरोगी म्हणजे त्याचा खाण्यापिण्याचा खर्च सुद्धा आम्ही व्यवस्थितप्रमाणे हे करतो आणि जर काही झालंच तर आम्ही पाळीव प्राण्यांचा जे डॉक्टर असतात त्यांचा सल्ला घेतो